नमस्कार सर मी गौरव शिरोड बोलतो आहे मला परदेशात जाण्यासाठी विसाची गरज आहे त्यासाठी मी तुमच्या डिपार्टमेंटमध्ये अर्ज केलेला आहे त्या अर्जाची मला पडताळणी करन्या करायची होती आणि त्याचा मला कुठपर्यंत ती प्रोसेस झालेली आहे हे जाणून घेण्याचं घ्यायचं होतं तुम्ही मला सांगू शकतात का की ती प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे मी तुम्हाला माझा जो अर्ज क्रमांक आहे तो मी तुम्हाला देऊ शकतो आणि जर मला ऑफिसला येण्याची फिजिकली ऑफिसला येण्याची गरज असेल तसे मला कळवा मला हे काम अति शीघ्रगतिने करायचे होते कारण मला पुढे परदेशात काही दिवसात जायचे आहे त्यामुळे तुम्ही मला काही मदत करू शकता का ह्या बाबतीत आणि तुम्ही जर ह्या बाबतीत मला काही अडचणी असतील माझा अर्ज पुर पुढे नेण्यात तर कृपया मला ते कळवा तसेच ऑफिस आपले कधी जास्त रश नसतो हे मला कळवा त्यानुसार मग मी डायरेक्ट ऑफिसलात येऊन तुम्हाला भेटतो धन्यवाद